मला वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवायला खूप आवडतं तर त्यात मग सुरणाची भजी बटाट्याची भजी ओव्याची भजी मायाळूची भजी परत ढबू मिरचीची भजी भाताची भजी आणि पाव कुस्करून त्याची भजी किंवा पूर्ण पाव अख्खे त्याची भजी अशी वेगवेगळे प्रकार मला त्यातले मी तुम्हाला काही ठराविक असे सांगते शिळा भात आपल्या राहतो मुलं सहसा खात ना किंवा वेगळ्या भाज्या त्या पण मुलांना नाट करतं त्या भाज्या मुलांना कशा खायला घाले तर भात त्यात दोनचार भाज्या ढबू मिरची बारीक चिरून घाला वेगवेगळ्या प्रकारच्या ढबू मिरच्या असतात त्या पौष्टिक असतात त्या घालायच्या त्यात जास्त आपल्याला ही घालावं लागत नाही चण्याचं पीठ कमी लागतं कारण भात चिवट असल्यामुळे मग थोडं चण्याचं पीठ मग त्याच्यात जिरा पावडर धना पावडर ओली मिरची किंवा मसाला घाला ओली मिरची नकोअसेल तर हळद मीठ मसाला आणि को कोथिंबीर कडीपत्ता थोडा चुरून घाला किंवा बारीक कापून घाला कसंही घाला तुम्हाला जसं आवडेल आणि हे सगळं मिश्रण चांगलं हाताने मळायचं म्हणजे ते जरा जवळ आलं ना की मग त्याची भजी सुंदर खुसखुशीत होतात आणखी दुसरी म्हणजे मला कारल्याची याची भेंडीची भजी पण छान येतात भेंडी म्हणजे भेंडीचे चार तुकडे करायचे जर मोठी असेल तर मग त्याची मधून कापायची त्याच्या सगळ्या बिया काढायच्या आणि त्याला लिंबू पिळून एक अर्धा तास ठेवायचं आणि मग त्या त्याच्यामध्ये सगळं मी बिया काढल्या छान लांबट असे त्याच्या शिरा होतात त्याच्यात तुम्ही चण्याचं पीठ फार कमी घाला चण्याचं पीठ मक्याचं पीठ त्याला जास्त पीठ लागत नाही आणि त्याला थोडा थोडा वेळानं ढवळायचं ते अर्धा पाऊण तास ठेवलं ना की मग ते सगळं लिंबू त्याला जिरतो चिकटपणा येते आणि ते एक एक काढून तळा कुरकुरीत तुम्हाला मिळेल आणखी एक भजी म्हणजे ओव्याची भे ओव्याची भजी सर्दीला सगळ्याला पौष्टिक आहे बटाट्याचा जसं आपण सारण करतो म्हणजे पीठ चण्याचं पीठ त्यात सगळ्यात महत्त्वाची जिरा पावडर हे असते कारण तिला त्याच्याने थंडावा मिळतो जिरा पावडर धणा पावडर मग कडीपत्ता कोथिंबीर तुम्ही जसं तुम्हाला चवीनुसार जे तुम्हाला योग्य वाटतं तसं घाला ओवा थोडा घालायचा किंवा ओव्याची पावडर घाला आणि ती ओव्याची भजी त्यात बुडवून तळा ती गरम गरम खायची थंड खायची नाही तसेच मायाळूचे सेम सेम प्रकार आहे आणि पावाची पाव तुम्ही चार तुकडे करून जरी पिठात केली तरी चालते किंवा पाव कुस्करून त्यात थोडा भात घालून त्यात भाज्या कुठल्याही भाज्या घाला त्याला काही नाही कोबी फरसबी बनवलेल्यासुद्धा भाज्या फ्रीजमध्ये असलेल्या घातल्या त्या कुस्करून थोडा वेळ ठेवून त्याला जरासं मुरू द्यायचं मग त्या भा छोटे छोटे घालायचे छोटे छोटे म्हणजे असे भजी बनवायची त्याचीसुद्धा तीसुद्धा सुंदर लागते जशी मी पहिली भाव पावाची सांगितली ना त्याची तांदळाची किंवा भाताची तशीच ती करायची सेम फक्त थोडं मागे पुढे होते सारण तुम्हाला पाहिजे तसं बनवा तुमच्या चवीनुसार तुम्हाला लसूण घाला आलं घाला काही घाला परत कोथिंबिरीची वडी ती पण तसेच आहे पण फर फरक असतो प्रत्येकजण कोण कोथिंबिर खात नाही कोण म्हणा आलं खात नाही कोणाला लसूण नाही असं प्रत्येकाच्या चॉईसनुसार प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो असं मला भरपूर येतं